मी थोडा वेळ आधी हल्दीराम रेस्टॉरणमधून जेवण ऑर्डर केलं होतं आणि मी त्याबाबत अभिप्राय देऊ इच्छिते त्यांनी पाठवलेलं जेवणाची कॉलिटी खूप छान होती त्यांची जी घरपोच सेवा होती ते आम्हाला फारच आवडली त्यांची जी क्वांटीटी ज्या पद्धतीने आम्ही ज्या क्वांटीटीमध्ये मागवलं होतं त्या क्वांटीटीमध्ये जेवण आलं आहे आणि खूप चांगलं जेवण होतं पूर्ण